ल लोक नव्या नवरीला लग्नामध्ये खूप सारे भेटवस्तू देतात जसं टी व्ही फ्रिज्ज वॉशिंग मशीन अजून गाडी मग भांडे किंवा शोपीस अजून म्हणजे जे घरात लागणारे जे वस्तू आहेत ते सगळे भेटवस्तू म्हणून देतात आणि कुठे आ कुठे कुठे आज पण हुंडा घेतला जातो आणि दिला जातो जे म्हणजे आता बॅन केलेला आहे तरी लोकं आहेत जे हुंडा देतात आणि काही लोकं आहे जे हुंडा घेतात पण आमच्या नागपूरला आता तरी ती पद्धत बंद झालेली की हुंडा कोणी देत पण नाही आणि कोणी घेत पण नाही